आरोग्यविम्याच्या बाबतीत सांगायचे झाल्यास आमच्याकडे आणि परिवार या दो दोघांन् दोघांचाही आरोग्यविमा काढलेला आहे विम्याच्या बाबतीत आत्तापर्यंत लाभ घेण्या लाभ आम्ही घेतलेला नाही